भारतीय शिक्षण व्यवस्था ही स्पर्धा केंद्री आहे असं मला वाटतं प्रशिक्षण केंद्री खूप कमी आहे इतर देशांमध्ये लहानपणापासूनच मुलांना मानवी जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे त्या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण शाळांमध्ये त्यांच्या शिक्षण व्यवस्थेत दिलं जात जे आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेत याचा अभाव दिसतो आणि मुलं मुली या गोष्टींचा भेदभाव आपल्या शिक्षण व्यवस्थेमदे देखील दिसून येतो आणि त्यामुळे कामांची विभागणी देखील या शिक्षण व्यवस्थेतूनच होते आणि त्यामुळे मु मुली बऱ्याचदा एका ठरावीक टप्प्यानंतर या शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडतात पण इतर देशांमध्ये मुलं आणि मुली यांना समान प्रकारची वाघणूक दिली जाते तसेच त्यांना एक समान प्रशिक्षण दिलं जातं माणूस म्हणून जगण्यासाठीचं कुठलंही काम कमी किंवा मोठं जास् जास्त नाही ह्याचं प्रशिक्षण देखील दिलं जातं आणि दूरगामी शिक्षण देण्याचा प्रयत्न त्या भा इतर देशातील शिक्षण व्यवस्थित केला जातो जेणेकरून पहिलीत किंवा पाचवीत ज्या गोष्टीचं शिक्षण ही मुलं घेणार त्याचा परिणाम जो आहे त्यांच्या पंधरावी नंतरच्या शिक्षणावरती झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्या त्याच गोष्टींमधून त्याला न त्यांना नोकरी किंवा नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतील या बाबतीतलं शिक्षण त्यांना प्राथमिक शिक्षण व्यवस्थितच दिलं गेलं जातं ज ज्याचा आभाव आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेत पाहातो आणि ही जर सुधारणा आपण केली तर आपल्याकडे तरुण पिढी खूप आहे ज्याचा आपण योग्य उपयोग करून घेऊ शकतो